आमच्या भागातील पारंपरिक खेळ सांगायचे झाल्यास लगोरी हा खेळ आमच्या भागामध्ये आजही लोकप्रिय आहे लगोरी हा खेळ याप्रमाणे खेळला जातो दहा लगोऱ्या या एकावर एक मांडल्या जातात व बॉलने त्याला मारले जाते लगोरी हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे जोपर्यंत लगोरी पूर्ण होत नाही तोपर्यंत सतत पळत राहावे लागते व बॉल ज्याला लागला तो बाद होतो लगोरी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाद होण्याचे प्रमाण कमी होते लगोरी हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे आणि हा पारंपरिक आहे